हो मी चुलीवर जेवण बनवलेलं आहे गावात सर्वात जास्त म्हणजे गावाकडे गेलं मामाच्या घरी तर मग तिकडे सगळे मामी वगैरे चुलीवरच जेवण बनवतात तर मी पण एकदा त्यांना जेवण बनवण्यामध्ये मदत केली होती आणि मी पोळ्या बनवल्या होत्या अॅक्च्युली तर ते मला जेव मी पोळ्या बनवल्या आणि मग जेव्हा सर्वांना जेवण वाढायची बारी आली आणि जेवण केलं तर तेव्हा मला माहिती पडलं की जे चुलीवरचं जेवण असते ते गॅसवरच्या पोळींपेक्षा खूप जास्त म्हणजे चविष्ट वाटत होती ती पोळी आणि तसं म्हटलं तर आणि मग माझ्या आजोबांकडून मला हे पण शिकायला भेटलं की जे आपण गॅसवरच्या खातो तर ते त्यात इतकं जास्त म्हणजे प्रोटीन वगैरे स्वाद आपण सहजासहजी म्हणतो की प्रोटीनचा विषय नाही पण जो स्वाद असतो तो खूप जास्त म्हणजे कमी असतो गॅसवरच्या पोळ्यांवर तर आणि चुलीवरचं जे जेवण असते त्याचा स्वादस वेगळा असतो त्याचा स्वादस म्हणजे उठून येतो आणि खूप चांगला लागतो